आपल्या भारत देशामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात जसं की हिंदी आहे इंग्लिश आहे किंवा अजून तामिळ तेलगु आहे मल्याळी आहे तसंच मराठी ही सुद्धा आपल्या देशाची एक खूप महत्त्वाची भाषा आहे तर ह्या मराठीमध्ये अशा या मराठीचं अजून वर्गीकरण होतं वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये आता ह्याचा अर्थ की आपल्याकडे असं पण म्हटलं जातं की प्रत्येक मैलावरती एक भाषा ही बदलली जाते म्हणजे भाषेचं सूर किंवा बोलण्याची पद्धत किंवा कुठले अजून बऱ्याच प्रकार असतात भाषेमध्ये ते प्रत्येक मैलाच्या अंतरावरती बदलल्या जातात जसं आ पहिलं प्रत्येक गावागावामध्ये वेगळी आपण भाषा ऐकू शकतो वेगळ्या प्रकारची भाषा आपण ऐकू शकतो त्यालाच वेगळी प्रादेशिक भाषा असं म्हणतात जसं की वेगवेगळे प्रदेश आहेत आपल्याकडे जसं की आता आपण कोकणातली लोकं तर आपल्याकडे कोकणी भाषा कोकणात बोलणारी बोललेली गेलेली मराठी ही कोल्हापुरात गेलेल्या बोलल्या गेलेल्या मराठीपेक्षा खूप वेगळी आहे तर त्यांच्याकडे बोलण्याची पद्धत कोकणातल्या माणसांच्या बोलण्याची पद्धत आणि दुसऱ्या कुठल्याही प्रदेशातल्या मा माणूस बोलणाऱ्या माणसांची पद्धत ही खूप वेगळी असते अशा अनेक भाषा आहेत जसे की कोकणी आहे कोकणामध्ये पण मराठी आहे मालवणी आहे अजून अशा वेगवेगळ्या भाषा आहेत दुसरे प्रदेश जसे की कोल्हापुरी भाषा आहे पुणेरी भाषा आहे खानदेशी भाषा आहे अजून असे वेगवेगळे जे प्रदेश आहेत तिथे वेगवेगळ्या प्रकारची बोललेली भाषा असते आता मी मालवणी असल्या कारणाने माझी मालवणी ही माझी बोल बोलण्याची पद्धत आहे तर एक मालवणी ही भाषा ऐकायला खूप सुंदर वाटते त्यामध्ये बोलण्या लोकांच्या बोलण्याची एक खूप वेगळी पद्धत आहे जसं की आता एखादी शब्द असं जे शब्द असतात त्याच्यामागे हेल काढून बोलणं किंवा तो शब्द जरा ताणून बोलणं ओढून बोलणं ही त्यांची एक पद्धत असते आता ह्या पद्धती प्रत्येक म्हणजे क प्रदेशाप्रमाणे बदलत जातात असं जसं की आता कोल्हापुरीमध्ये एक एक वेगळ्या प्रकारची टोनिंग किंवा एक वेगळ्या प्रकारची टोनिंग वापरली जाते त्या भाषा बोलण्यामध्ये आणि हा सगळ्या भाषा ऐकायला खूप सुंदर वाटतात जसं की सगळ्यांचं एकत्र होऊन आपली सुंदर अशी मराठी भाषा असते जी आप ऐकायला खूप छान वाटते मालवणी भाषेचं असं वैशिष्ट्य आहे की मालवणीमध्ये आपल्या आणि ती अशी एक भाषा आहे ज्याच्यामध्ये खूप म्हणजे गोडी गोडी भाषा असते ती आणि बोलण्यामध्ये अशी एक आपुलकी वाटते आणि अशा म्हणजे फक्तच मालवणी असं नाही प्रत्येक भाषेमध्ये एक गोडी असते आणि ती आपलीच मराठी भाषा आहे आणि ज्याच्यामध्ये बोलण्यामध्ये एक आपुलकी प्रेम असतं जिव्हाळा असतो आणि अशा प्र अशाप्रकारे मराठी भाषेचे जेवढ्या जेवढ्या प्रादेशिक भाषा आहेत त्या खूप सुंदर आणि बोलायला खूप म्हणजे आवडीचे मला बोलायला खूप आवडतात